शिक्षकां शेतकऱ्यांची जनावरं म्हणजे त्यांचं खरं जीवन आहे कारण जनावराशिवाय शेती नाही आणि शेतीशिवाय जग नाही कारण शेतीतलं पीक तेव्हाच जगाला ज जग जगेल त्यामुळे शेती करण्यासाठी जनावरं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे त्यासाठी त्यांच्यासाठी विविध सुरक्षा दिली पाहिजे आता त्यासाठी पशुधन विमा असतो ती जर आपण केला तर आपला पक्षी शु काय म्हणतात त्याला जनावर मेल्यानंतर आपल्याला त्यापासून पैसे मिळतात जनावरचे त्यास आणि आता गाईंचं दूध वगैरे असतं त्याला योग्य दर दिला पाहिजे आणि गुरांची जी असतात आपण आता फवारणी वगैरे करतो त्यापासून त्यांची काळजी घेतली पाहिजे आज गुरांची सरकारी दवाखान्यात अधिकाधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजे तिची माहिती प्रत्येक शेतकऱ्यांना दिली पाहिजे की असं असं सरकारी दवाखाना असतो त्या पासून आपल्याला मोफत गुरांचं हे मिळू शकतं तिथं जाऊन फक्त तुम्ही हे करा